एक एक दोन हजार सहा तेरा चार दोन हजार दोन बावीस आठ दोन हजार तीन एकवीस नऊ दोन हजार एक तेरा पाच दोन हजार बावीस